पूर्वीच्या काळी बाईक्स उपलब्ध नसल्यामुळे

घोडा बैलगाडी अशा वस्तूंचा वापर करीत असतं मात्र तंत्रज्ञानामुळे खूप प्रगती होऊन नवीन नवीन बाईक्स बाजारात उपलब्ध झालेले आहेत माझ्या मालकीची बाईक हिरो होंडा शाइन आहे मला खूप आवडते प्रवासासाठी खूप आरामदायक बाईक आहे त्यामुळे हिरो होंडा शाहीन गाडीवरती मला प्रवास करायला खूप आवडतो आणि भविष्यात माझी ड्रीम बाईक म्हणून मी रॉयल एनफील्ड या गाडीला ड्रीम बाईक असे समजतो